मला विणायला आणि शिवायला खूप आवडतं मी खूप सारे प्रकारचे विणकाम केलेले आहे त्याच्यामध्ये मला रेशीमधाग्याचे गाठी वगैरे आणि मायक्रमच्या वस्तू करण्यात मला खूप इंटरेस्ट आहे मायक्रमच्या वस्तू मी भरपूर प्रकारात केलेल्या आहेत माझ्या घरात मी झुंबर मायक्रमचं आणि त्याच्यानंतर आरसा लावलेला आहे मायक्रमचा गणपती बनवलेला आहे डॉल बनवलेली आहे पण विणकाम करताना त्याच्या ज्या नोट असतात त्या खूप कठीण असतात आणि त्या जर चुकल्या तर एक नोट सुटली तर पूर्ण विणकाम हा उकलावा लागतो त्याच्यातून मला शिकण्यासाठी भरपूर मिळालेलं आहे आणि आता मी खूप सारा सराव केलेला आहे त्याच्यामुळे माझ्या नोट कधीच चुकत नाही पण चुकल्यानंतर त्याचा गुंता खूप होतो आणि तो गुंता सोडवताना आपल्याला त्रास खूप होतो त्यातून मला माझा एक नोट सुटल्यामुळे मला खूप शिकायला मिळालं कारण की नोट चुकल्यामुळे पूर्ण विणकाम उतरावं लागतं आणि तो उतरल्यानंतर परत चढवावं लागतं ते करताना खूप त्रास होतो आणि शिवायचं म्हटल्यानंतर मला मी ब्लॉऊज वगैरे शिवते मी माझे स्वतःचेच ब्लॉउज शिवते त्याच्यावरती डिझाईन वगैरे टाकते मायक्रमच्या वस्तू तयार करते झुंबर वगैरे तयार करते मला विणकाम करायला खूप आवडते